लॉकडाऊनच्या काळामध्ये लोक एकमेकाला प्रत्यक्ष भेटू शकत नव्हती तर त्याऐवजी व्हर्च्युअली म्हणजेच प्रत्यक्ष गाठ भेट न होता कृत्रिम पद्धतीनं भेटणे हेच अत्यावश्यक होतं आणि त्यामुळं आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व गोष्टी बंद केलेल्या होत्या ऑफिसेस बंद होती ऑफिसेसचं कामकाज बंद पडलेलं होतं ते कुठेतरी सुरू होणं गरजेचं होतं आणि त्यामुळं त्याच्यावर पर्याय म्हणून एक अतिशय उत्तम किमान अँड्रॉईड फोन किंवा लॅपटॉप याचाच वापर करून इंटरनेटच्या मदतीनं आपण ऑफिसचं आवश्यक असणारं काम हे करू शकत होतो एकमेकांना व्हिडिओ कॉल करून किमान प्रत्यक्ष भेटल्यासारखे भेटू शकत होतो आणि ह्या सर्व गोष्टी ह्या लॉकडाऊनच्या काळामुळं सहज शक्य झाल्या त्यामध्ये मोबाईलचा लॅपटॉपसारख्या साधनांचा वापर वाढला इंटरनेटचं प्रमाण वाढलं आणि त्याच वेळेला नव्या पद्धतीनं शिक्षण घेण्याची प्रक्रिया म्हणून ज्याची ओळख आपण सांगू शकतो असं ऑनलाईन शालेय शिक्षण हे देखील देण्यास सुरुवात झाली कारण विद्यार्थी हे सहजपणानं एखाद्या रोगाला बळी पडू शकत असतात त्यांच्यामध्ये असणारी जी काही प्रतिकार क्षमता आहे ती कमी प्रमाणात असती आणि त्यामुळं प्रत्यक्ष भेटीशिवाय कृत्रिम पद्धतीनं भेटून किमान वर्गामध्ये प्रत्यक्ष बसल्यासारखाच फील हा आपल्याला ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये घेता आला देता आला विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान हे त्यावेळी प्रामुख्यानं टाळता आलं आणि त्यामुळंच घरून काम करून किंवा ऑनलाईन पद्धतीचं सा शालेय शिक्षण घेण्यामुळं कुणाचंही नुकसान झालं नाही एक अगदी तात्पूर्ती अशी एक फेज आली की ज्या वेळेला सगळंच ठप्प होतं परंतु त्यामधून मार्ग काढत काढत ऑनलाईन शिक्षणाचा किंवा वर्क फ्रॉम होम या स्वरूपात घरून काम करण्याचा एक वेगळा अनुभव आपल्याला घेता आला आणि अलीकडच्या काळामध्ये आता तोच एक ट्रेंड सेट झाल्यासारखा आहे आणि त्यामुळं बऱ्याच प्रमाणामध्ये आपण खर्च टाळू शकतो म्हणजे प्रत्येक वेळेला घरापासून तास दोन तास प्रवास करून ऑफिसला जायचं व पुन्हा ऑफिसमधलं काम आणि त्यानंतर पुन्हा तास दोन तास प्रवास करून ऑफिसमधून घरी यायचं ह्यामध्ये जाणारा वेळ जो आहे तो वाचवणं शक्य झालं कोणत्याही कंपन्यांना लोकांची ने आण करणे आणि लोकांची सर्व व्यवस्था ऑफिसमध्ये करणे यासाठी येणारा जो मूलभूत खर्च आहे त्या खर्चामध्ये कपात झाली अनेक दृष्टिकोनातून ह्या गोष्टी लोकांच्या फायद्याच्या पडल्या आणि त्यामुळं शालेय शिक्षण असेल कोणत्याही ऑफिसचं घरून काम करणं असेल आता उदाहरणार्थ मी ही जी टेस्ट देतो आत्ता व्हॉईस टेस्ट ए आय फोर भारतसाठीची ती देखील मी मोबाईलचा वापर करून घरूनच देऊ शकतो ही सोय उपलब्ध आहे आपल्या वेळेनुसार आपल्या सवडीनुसार आपण ही कामं करू शकतो ऑनलाईन बँकिंगसारखी कामं असतील ही घरी बसून करता येतात अनेक वयोवृद्ध लोकांना प्रत्येक वेळेला बँकेच्या रांगेत जाऊन उभं राहायचं आणि तिथून पैसे काढायचे बरं त्यांच्यामध्ये तेवढी टेक्नॉलॉजीची ओळख कदाचित कमी असल्यामुळं अनेक वेळेला चुका घडून येत होत्या त्यामध्ये त्यांचं आर्थिक नुकसान होत होतं अनेक लोक फसवणूक करत होते या सगळ्या गोष्टी ह्या ऑनलाईन बँकिंगच्या प्रकारामुळं किंवा यू पी आयमुळं सहज शक्य झाल्या आणि असे अनेक फायदे जर आपण बघितले तर प्रामुख्यानं आपल्याला लॉकडाऊनमुळं दिलेली ही एक देणगीच आहे असं वाटतं